तर शिक्षणाने बऱ्यापैकी खूप साऱ्या सांस्कृतिक रीतींवर परिणाम झाला आहे बघायला गेलं तर जुन्या रीतींवर जास्त परिणाम झालेला आहे दा चुकीच्या होत्या त्यांना रीतींचा पण काही संबंध नव्हता अशा रीतींला ते समजतं गेलं लोकांना की हां हे चुकीचं आहे खूप साऱ्या रीतींवर बंदी सरकारने घातली शिक्षण शिक्षण शिक्षणाने लोकांना समजलं की हां बरोबर काय आहे आणि चुकीचं काय आहे काही काही सांस्कृतिक रीती आहेत ज्या खूप अशा आधीपासून चालत आल्या होत्या त्या चुकीच्या होत्या त्यात त्या बरोबर होत गेल्या बघायला गेलं तर मुलीकडनं काही गोष्टी करून घेत नव्हत्या तर त्या चांगल्या होत गेल्या